मी माझी धावण्याची उद्दिष्टे अशी ठरवलेली आहेत की माझ्या फिटनेससाठी जास्तीत जास्त धावण्यापेक्षा कन्सिस्टंटली धावणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे रोज मी धावायला जातो याकडे मी लक्ष देतो आणि त्यांना हे करायचं आहे त्यांनी मला असं वाटतं की सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे एकदा तुम्ही सुरुवात केलीत की मग पुढच्या गोष्टी सोप्या होतात मग तुम्ही स्प्रिंड्स पण करू शकता किंवा तुम्ही लॉंगर ड्युरेशनसाटी धावू शकता मॅरेथॉन हाफ मॅरथॉनसाटी प्रिपेअर करू शकता माझ्यासाठी हॅफ मॅरेथॉन करणं हे उद्दिष्ट असल्यामुळे मी त्यानुसार ट्रेन करतो मी जास्तीत जास्त लांब पल्ल्याचं अंतर धावण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचदा स्प्रिंटसुद्धा मारतो मिल्खा सिंग जे आपले भारताचे धावपटू आहेत ते माझे खरं तर फेवरेट आहेत पण सध्या उसेन बोल्ट हा सुद्धा असा धावपटू आहे जो सगळ्यांना आवडतो आणि त्यामुळे मी त्या दोघांनाही फॉलो करतो मला असं वाटतं सगळ्यांनी धावणं हे कन्सिडर केलं पाहिजे कारण ते खूप सोपं आहे आणि आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहे